मला शेअर मार्केटबद्दल माहिती आहे आणि त्याच्यामध्ये चढउतार हा चालूच असतो त्यामुळे सध्या डाऊन ट्रेड चालू आहे डिजिटल अॅप म्हणजे वेगवेगळ्या एक्स्चेंज म्हणजे झिरोदा गो एंजल यासारखे अॅप चांगले आहे व सोईस्कर आहे व ते कमी जोखमीचे आहे आणि ह्यामुळे भारतातल्या लोकांचा इंटरेस्ट वाढला आहे या अॅपमुळे खरेदी विक्री सोप्या पद्धतीने आपल्याला करता येते त्यामुळे शेअर मार्केट हे स्वरूप खूप छान आहे त्यामध्ये सर्वचजण फायदा घेऊ शकतात आणि यामध्ये हा चढउतार चालू असतो त्यामुळे थोडे जोखमीचे पण वाटते